नमस्कार सर हां सर मी पी एम के वाय पी एम के वी वाय प्रशिक्षण पूर्ण केलं आहे आणि मला त्या कौशल्याचा पुरावा म्हणून प्रमाणपत्र प्राप्त करायचं आहे तर मला त्याच्यासाठी काय काय प्रक्रिया करायला लागेल सर धन्यवाद सर धन्यवाद प्रशिक्षण प्रशिक्षण पूर्ण केलं आहे आता त्याचा पुरावा असला तरच मला कुठं कुठं त्या संदर्भात जे काय आहे म्हणजे इन्कम सोर्स चालू करण्यासाठी किंवा मला कुठं काहीतरी काम करण्यासाठी ते पुराव्याची गरज आहे आनि हां हां हां बरोबर आहे तुमचं म्हणणं पण बरोबर आहे ठीक आहे मला त्याच्याबद्दल माहिती द्या ना की मी कशा प्रकारे तो अर्ज मिळवू शकतो किंवा हां तर अर्ज करायला लागणार आहे हा बरोबर बरोबर चालेल ना मग ऑफलाईन करायला लागेल का ऑनलाईन करायला लागेल बुवा अच्छा चालेल चालेल काहीच हरकत नाही ओके सर ओके ओके अच्छा माहिती सबमिट करायला लागेल का त्याच्यामध्ये ओके चालेल ना आ आणि आपण करून करू शकतो का असं मोबाईलवरून करू शकतो का ठीक कोणत्या साईटवरती जावं लागेल त्याच्यासाठी हरकत नाही ना हरकत नाही काय काहीच अडचण नाही हो हो हो चालेल ना ओके ओके ओके ठीक आहे पी एम के के वी वाय प्रशिक्षण पूर्ण केलं करताना ज्या ते जे डॉक्युमेंट दिले होते हां बरोबर हां तेच सबमिट करायचे ठीक ठीक आहे आणि मग त्याच्यानंतर प्रोसेस कधी होईल ती अच्छा हरकत नाही चालेल चालेल हो हो हां म्हणजे थोडक्यात पंधरा ते वीस दिवस लागतील व संपूर्ण जी काय प्रक्रिया आहे ती व्हायला अच्छा नाही का अच्छा सात आठ दिवसात का बरं बरं हो हो ठीक आहे चालेल ना काहीच अडचण नाही ओके ओके चालेल धन्यवाद सर जी माहिती पुरवली त्याबद्दल आणि हां ठीक आहे मला तुम्ही व्हॉट्सअप करा काय हरकत नाही चालेल चालेल ओके ओके